हा हॅलो सुदर्शना मोटर्स नागपूरमध्ये आपले स्वागत आहे तर तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला पाच लाख बजेटमध्ये एक कार हवी म्हणजे फॅमिली कार तर त्यासाठी मी तुम्हाला मदत करतो तर मला सांगाल की तुमचे बजेट थोडं वाढू शकेल की पाच लाखच तुम्ही ठेव ठेवण्याची इच्छा आहे तुमची अच्छा तर पाच लाखमध्ये मी तुम्हाला काही कार सजेस्ट करू शकतो तर मी तुम्हाला ब्राउचर माझ्या कंपनीचं ब्राउचर पण पाठवूनच देईन तर तुम्हाला आता मी फक्त कारचे मॉडल्स वगैरे सांगतो आणि फक्त कार सिलेक्ट करायला तुम्हाला शोरूममध्ये यायं लागेल नागपूरला तर तुम्ही नंतर येऊन जाल तर मी आता तुम्हाला फक्त कारचे मॉडल सजेस्ट करू शकतो कारमध्ये जसं टाटा टीयागो आहे रेनॉल्ट क्वीड आहे तिकडे टाटा पंच आहे टाटा पंच हे फायू स्टार रेफ सेफ्टीसह म्हणजे खूप मशहूर कार मानली जाते कारण की आपल्या देशची कार आहे टाटा कंपनीजची कार आहे नंतर आपण बघून हिनदाई ग्रँड आय टेन न्यूओज आत्ता नवीन मॉडेल निघाला या कारचं विथ सनरूफ आणि त्याच्यामध्ये एल ई डी स्क्रीन पण आहे आणि मागे एन लाईनची जी एक बॉर्डर असतात ती खूप नवीन निघाली त्याच्यामुळे आपण ट्रॅफिक म्हणजे रात्री जो लाईटचा जो फोकस पडतो ना तो पण खूप छान पडतो आणि डायरेक्ट माहीत होते की समोर कोणती गाडी आणि कोणती नाही तर डायरेक्ट आपण त्याच त्यानुसार आपण बघू शकतो त्यानंतर आपण बघू मारुती सुजूकी एस प्रेसो ही पण खूप छान कार आहे फायू सीटर कार विथ गुड टेक्नॉलॉजी इन द कार असं आपण म्हणू शकतो तर असे मा मी मॉडेल सांगितले तर तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला ब्राउचर पाठवेलच तर मला तुम्ही सजेस्ट करा अच्छा तर तुम्हाला फ्युल्स आणि ॲवरेज म्हणून पण आणि फायू लाख अंडर बजेटमध्ये म्हणून तर टाटा पंच ही बेस्ट कार आहे कारण की याच्यामध्ये ॲवरेज फ्यूल आणि अंडर फायू लॅक बजेट आणि विथ सेफ्टी फायू स्टार सेफ्टीमध्ये खूप चांगली कार आहे तर मी टाटा पंच तुम्हाला ब्राउचर पाठवतो तुम्ही सिलेक्ट करा आणि मला तसा कळवा ठीक आहे हो हो ते आपण नंतर कॉल करूच मी शोरूमध्येच बोलवते आणि तुम्ही आता फक्त मॉडेल सिलेक्ट करा ठीक आहे धनवाद सर